हो लोक लोकांना मुलींना लग्नामध्ये भेटवस्तू दिल्या जातात कपाट कूलर टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन सोफा सेट भांडे पराती ग्लासं वाट्या प्लेटा चमचे असे दिले जातात इकडे ल हुंडा पण दिला जातो लोकं नोकरीवाल्या मुलाला जास्त दिले जाते आणि शेतकऱ्यांना कमी दिले जाते आपल्याआपल्या परिस्थितीनुसार देतात आणि लोक एकमेकांना भेटी देतात अशी ही परंपरा भारतात चालू आहे